मला भांडी धुणं खूप आवडते मी भांडी धुण्यामधे माझ्या आईची खूप मदत करतो आणि मला भांडी धुवायला याच्यासाठी आवडते कारण की मला म्हणजे नीटनेटकी भांडी भांडीमधे जेवण करणं आवडते आणि समजा जर भांडी जर अशी नीटनेटकी नसली तर मी स्वतःच धुतो कारण की मला नीटनेटकीच भांडी हवंय जेवण करण्यासाठी आणि जेवण बनवण्यासाठीसुद्धा आणि समजा भांडी जर खूपच चिकट असली किंवा तेलकट असली तर मी त्या भांडीला पहिले गरम पाण्यामधे ठेवतो त्यानंतर विम बार यूस करतो किंवा जेल यूस करतो विमचा जेल यूस करतो आणि चत् सुद्धा त्यानीसुद्धा त्यानीसुद्धा नाही निघालं तर मी निंबू गरम पाण्यासोबत आणि त्यानीसुद्धा नाही निघाली तर सोडा आणि मीठ हेसुद्धा यूस करतो आनत भांडी बाकी तर मी भांडी धुतोच तर मग अजून पण समजा भांडी धुवू शकतो आपण गरम पाण्यामधे आणि कधीकधी फ्रीझरची जे भांडी असतात ज्याच्यामधे बर्फ वगैरे आणि गंज वगैरे लागलेला असते त्यांना आपण ते अअवेलेबेल आहे मार्कीटमधे अअलगअलग टाईपचे डिटर्जंट ज्यांनी रस्ट पण निघून जातो आणि भांडी पण चांगली राहतात तर भांडी घासणं मला खूपच आवडते